काल मी काही एज्युकेशनशी रीलेटेड बुक्स पर्चेस केले माझ्या मुलीसाठी पण जे पब्लिकेशनचे बुक्स आम्ही खरेदी केले तर ते कंटेंटवाईज खूप हेवी आहेत खूप जास्त कंटेंट आहे त्यामध्ये पेजेस खूप जास्त आहेत आणि फॉन्ट पर्टिक्युलरली मला जर सांगावा वाटेल की फॉन्ट खूप छोटा आहे ज्यामुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येऊ शकतो वाचण्यासाठी तर तो फॉन्ट जर मोठा असता तर नक्कीच आणखी छान राहिलं असतं थोडे पिक्चर्स त्यामध्ये त्यांनी ॲड करायला हवे होते थोडे त्याची कमी वाटते मला कारण पिक्चर्स जर राहिले असते तर ते त्यांना थोडं इंटरेस्टिंग वाटलं असतं आणि ते आणखी छान प्रकारे ते एन्जॉय करून अभ्यास करू शकले असते कंटेंटवाइजच सगळंच ऑलमोस्ट त्यांनी कंटेंट कवर केलं आहे पण बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या की ज्या कदाचित एवढ्या लहान मुलांना त्याची गरज नाही आहे किंवा पुढच्या वर्गात जाऊन ते शिकू शकतात तर एवढं डिटेलिंग नॉलेज त्यांना ह्या लहान वयात नाही दिलं तरी पण काही हरकत नाही तर मला असं वाटतं की त्यांनी थोडंसं फॉन्टवर आणि आणखी पिक्चर्ज टाकून त्याला थोडं इंट्रेस्टिंग आणि कलरफुल केलं तर ते मुलांसाठी जास्त छान राहील